मी शाळेत असताना जेव्हा पाचवीला होतो तेव्हा माझा सगळ्यात आवडता विषय होता मराठी कारण मराठीमध्ये बोलणे लिहिणे वाचणे मला तेव्हाही आवडत होतं आताही आवडते त्यामध्ये मराठी का आवडता होता कारण गुरुजींनी मला एक धडा शिकवायला दिला होता म्हणे हा धडा घे आणि वाच म्हणे बसलो मी वाचत मग वाचता वाचता वाचता कधी तो धडा संपला मला प कळलंच नाही आणि त्याही म पलीकडे महत्वाची गोष्ट मी शाळेत होतो शाळेमध्ये असताना कितीतरी विद्यार्थी सर वगैरे सगळे सगळे होते पण मी वाचताना मला कुणीच आजूबाजू दिसलं नाही किंवा असं वाटतही नव्हतं की माझ्या कोणी आहे जवळ म्हणून म्हणून मला तो विषय असा वाटला की नाही मला तेव्हापासून तो विषय काढायला लागला नंतर मग इतिहासही समजत होता भूगोलही समजत होता त्यानंतर या मराठीमध्ये विषय जे होते त्यामध्ये जी रस होती किंवा जी आत्मीयता होती ती मात्र तेव्हा ती गोडी लागली आणि म्हणून मी शाळेत असताना मराठी हा विषय माझा कितीतरी आवडता होता त्याही पलीकडे गुरुजी येत होते आणि गुरुजीची शिकवण्याची जी पद्धत होती ती मराठीची ती तर कितीतरी छान होती त्या कारणात तो मग अजोगस थोडासा चांगला वाटायला लागला गणिताचं इंग्रजीचं बाकी दुसऱ्या विषयाचं जे असे ते डोक्यावरून जात होतं पण मराठीचं विषय देसाई सर येत होते गुरुजी गुरुजी येता बरोबर आम्ही सर्व अलर्ट आम्ही तर नाही पण मी मी अलर्ट होत होतो दक्ष होत होतो आणि आवर्जून त्या विषयाकडे लक्ष देत होतो गुरुजीचं शिकवणं सांगणं ते त्या पद्धतीनं हावभाव करणं अजूनही मला ते प्रत्येक गोष्ट आठवते आणि म्हणून मी सुद्धा त्याच विषयामधे आज एमे केला आणि तो विषय आज मी कितीतरी चांगल्या प्रकारे प्रेझेंट करतो आणि कितीतरी चांगल्या प्रकारे त्या विषयाचं मी हाताळून लोकांना तो ॲक्सेप्ट करून सांगतो सुद्धा